आता आपल्याला माहितीच आहे की शहरात जीवन जगताना विजेचं महत्त्व खूप असतं आणि शहरातली प्रत्येकाचीच उपजीविका ही विजेवर अवलंबून असतेच आणि मी एक विद्यार्थीनी आहे त्यामुळे मला असं वाटतं की माझी उपजीविका पूर्णपणे विजेवर अवलंबून आहे मी जरी कॉलेजमध्ये जात असले तरी अभ्यास करणं किंवा ऑनलाईन नोट्स मिळवणं हे सगळं विजेवरती चालतं कॉम्प्युटर किंवा टी व्ही म्हणा फ्रीज म्हणा मायक्रोवेव्ह म्हणा अशा सगळ्या गोष्टी विजेवर अवलंबून असतात की ज्या आता माझं आयुष्य खूप सोपं करतात असं नाही की मी विजेशिवाय जगू शकणार नाही पण मला जी सवय आहे लहानपणापासून विजेच्या उपकरणांच्या चा वापर करणे तसंच विजेवर अवलंबून राहणे त्यामुळे मला असं वाटतं की वीज ही खूप महत्त्वाची आहे आणि त्याची माझी उपजीविका वीजेवर अवलंबून आहे आणि वीज खंडित करताना त्याचा परिणाम बराच होतो पॉवर कटमध्ये अनेक कामं अडून राहतात आता ऑनलाईन कॉलेज करणं असेल किंवा अगदी फ्रीजमध्ये साठवलेल्या खाद्यपदार्थांची नासाडी असेल अशा अनेक गोष्टी वीज गेल्यामुळे होतात पॉवर कटमुळे आणि पॉवर कटमुळे प्रकाश मिळवण्यासाठी आम्ही अनेक मार्ग अवलंबतो जसे की आधीपासून चार्ज करून ठेवलेले दिवे असतात किंवा मेणबत्त्या असतात अशा प्रकारे वीज आपण गेल्यावर सुद्धा प्रकाश मिळवू शकतो त्यात भर म्हणजे आमच्याकडे इन्व्हर्टर आहे त्यामुळे तो एक प्रश्न कमी येतो त्यावर अगदी साध्या गोष्टी जसं मोबाईल चार्ज करणे पंखे आणि दिवे घरातले सगळं सगळे लागणं या गोष्टी इन्व्हर्टरवर असल्यामुळे एक ती चिंता नसते आणि पुणे शहरामध्ये त्या मानाने खूप कमी प्रमाणात कमी वेळ दिवे जात असल्याकारणाने सगळं सोपं पडतं नाही तर गावांकडे जसे अनेक तास दिवे जातात आणि पावसातळ्या पावसाळ्यात सतत दिवे गेलेले असतात तर मला असं वाटतं की शहर शहरात वाढल्यामुळे मला तशा परिस्थितीमध्ये राहणं थोडं अवघड पडेल